दोन लाख तीस हजार पाचशे तीन लाख चाळीस हजार आठशे आठ लाख तीस हजार पाचशे नऊ लाख वीस हजार दोनशे एक लाख सहा हजार पाचशे